मला फुलांची पण ज आवडतात आणि भाज्या लावायला खूप आवडतात स्वत भाज्या केलेल्या स्वतः त्या भाज्यांवर भाज्यांवर मेहनत घेऊन ती आलेली त्या भाज्यांची फळं म्हणजे काकडी किंवा गवार किंवा भेंडे कारली त्यांची फळं मला स्वतः करायला आवडतात आणि ती स्वतः त्यांची फळं काढायला स्वतः त्याच्यात मेहनत घ्यायला खूप आवडते